हॅलो बोला हां हां बोलतो आहे बोला हां हां बोला ना मॅडम हा हां बोला बोला आहे माझा नंबर सेव आहे तुमचा माझ्याकडं बोला ना

बरं मॅडम तुम्ही मला तुमची जन्मतारीख सांगाल का म्हणजे आहे माझ्याकडे आता ते पुन्हा शोधावं लागेल ते मग तुमची जन्मतारीख वगैरे मला सांगा आणि जन्म वेळ वगैरे जे काही आहे ते सांगा मी इथे इंट तुमच्या लॅपटॉपवर कुंडली वगैरे बघतो आणि सांगतो बरं बरं आणि जन्म वेळ पंचवीस नोहेंबर बरं बरं सात वाजून वीस मिनटानी बरं बरं तुमची कुंडली ओपन होतं आहे मॅडम एक मिनिट हां बघा बघा काय होतं बघा कसं आहे असं मॅडम माहीत आहे का फक्त कुंडलीचाच विषय नाही आता मागे आता तुमचं तुमच्या जन्मतारीखेचा जर विचार केला जन्मतारीख आणि कुंडली बघितली आणि न्युमरोलॉजीचा वेगवेगळ्या गोष्टीचा विचार आणि तुमच्या घरात जे लोक आहेत आलं का लक्षात त्या घरातले लोक तुमच्या विचारांच्या संदर्भात किती तुमच्या पाठीशी आहे हे खूप महत्त्वाचं असतं जसं बघा नाही मुद्दा कसा आहे का घरातले जर लोक तुमच्या पाठीशी असेल म्हणजे जर पाठीशी नसली जसं रवी म्हणजे सूर्य आणि शनी जर एकामेकाच्या विरुद्ध असेल म्हणजे ते जर एकामेकाच्या अपोजिट घरामध्ये बसलेला असेल तर आपल्याला घरगुती त्रास होणार आणि नोकरी संदर्भात नं प्रॉब्लेम होणार मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की नाही नाही बघा तुम्ही मला उपायासाठी प्रश्न केला आहे ना तर पहा कसं आहे तुम्ही तुम्ही मग मागं तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही सूर्य उपासना करा तर तुम्ही ती सूर्य उपासना केली का मी तुम्हाला म्हटलं होतं सूर्य उपासना केली बरं बरं त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की तुम्ही बुधवारी तर जो मैसूरपाक होता तो मैसूरपाक त्या काळा कुत्र्याला खाऊ घालायला सांगितलं होतं ते केलं का तुम्ही हं हं हं

बरं बरं बघा तुम्हाला जर नोकरीच्या संदर्भातला हा जो विषय आहे तुम्हाला पर्मनंट नोकरी संदर्भात जर विषय करायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो का तुम्हाला सूर्य उपासना त्याच्यासोबतच तुम्हाला आता म्हणजे महादेवाची उपासना करावं लागेल तुम्ही आता याच्यानंतर पाच सोमवार पाच सोमवार म्हणजे तुमच्या गावात किंवा तुमच्या अवतीभवती कुठेही महादेवाचं मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही उपा म्हणजे पूजा पाठ करू शकता बघा कुठल्या ब्राम्हणाला वगैरे सांगायची गरज नाही तुम्ही स्वत स्वत जाऊनही पूजा करू शकता

बघा कसं आहे नाही नाही मी तेच तुम्हाला सांगतो आहे बघा कसं आहे माहीत आहे का की तुमची जी ग्रहदशा आहे त्या ग्रहदशेमध्ये सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे त्या जो सातव्या घरात जो केतू बसला आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर एक्झॅक्टली समोर जो राहू आहे त्या राहूनी ह्या तुमचा असं प्रॉब्लेम आणि तुम्ही आता जे माझ्यासोबत आर्ग्युमेंट करतात ना त्याचाही तोच परिणाम आहे कारण तुमाला जो विश्वास बसत नाही आहे माझ्या माझ्या उपायावर कारण कसं होतं माहीत आहे का आपण वेगवेगळे उपाय करतो आणि ते उपाय करून आपल्याला ते फळ मिळत नाही तर आपल्याला जो लोक तुम्हाला चांगलं सांगतात त्याच्यावर पण त्याचा विश्वास बसत नाही आता यामुळे हां हां ठीक आहे ना अस सहा सहा वाजतानंतर कधी पण या तुम्ही ठीक आहे हा धन्यवाद